आपला प्रश्न आहे की काळाबरोबर मराठी कशी विकसित झाली आणि तुम्हाला तिच्यात कुठले बदल दिसले तर आपण जाणतोच की भाषा विज्ञानात आता मी मराठीची विद्यार्थिनी आहे त्यामुळं मी त्या अंगाने थोडं सांगायला गेले तर मराठीचा उगम काळ कसा मांडला जातो संस्कृत प्राकृत अपभ्रंश मराठी तर अर्थातच संस्कृताच्या आधीही कुठली तरी अशी भाषा अस्तित्वात होती ज्या भाषेपासून ग्रीक लॅटिन संस्कृत अशा भाषा अस्तित्वात आल्या असं सर विलियम जोन्स यांनी सांगितलं आहे आता संस्कृत जरी आपली जननी असली किंवा संस्कृत संस्कृतला आपण आपल्या भारतीय भाषांची जननी असं म्हणतो तर त्याच जननी उत्प उत्पत्ती सकट आपल्याला लक्षात घ्यायला हवं की संस्कृत ही एक उच्चभ्रू आणि उच्चाराच्या दृष्टीने जिथे सगळे आपले कंठ तालव्य तालव्य मृदु तालव्य मूर्धज्ञ असे स्वर जे आहेत ते खऱ्या अर्थाने उच्चारले जात होते आपल्या जिभेला पडजिभेला आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांना जोर देऊन आपले स्वरव्यवस्था निर्माण झालेली आहे तर अशीच आपली मराठी आहे जी समृद्ध आहे जी संस्कारित आहे जी सकल आहे जी संपन्न आहे तर मराठी कशी विकसित झाली तर त्या बाबतीत आपण म्हणता येईल की संस्कृताचा काही भाग हा प्राकृतात होता प्राकृतातून ती अपभ्रंश म्हणजे साधारणत मध्ययुगीन कालखंडात जी आपली भाषा होती तर परकीय आक्रमणं झाली त्यामुळे अर्थातच मुघल निजाम ही जे काही आपली परकीय आक्रमणं होती किंवा इंग्रजांचा काळ असेल इंग्रज आले या भाषेचा संस्कार आपल्या मराठीवर झालेला दिसतो आता जिथे आपण पटकन हेही म्हणत नाही आता तुम्ही बघा होऊ शकता की आपण म्हणतो का की मेजेवर ही ताटली ठेव आपण काय म्हनतो या टेबर टेबलवर ती प्लेट ठेव पण टेबल आणि या शब्दाला प्रति शब्द मराठीतला जो आहे तो मेज हा वापरतच नाही आजही तारीख आणि दिनांक या दोन शब्दांमध्ये गल्लत असते म्हणजे फारसीतून तारीख हा शब्द आपल्या मराठीत आला पण आपल्याला दिनांक हा एक सावरकरांनी उत्तम शब्द दिला आहे आजही किती वापरात येतो तर नाही हे असे बदल दिसतात म्हणजे अनारसा जो आपला एक खूप प्रचूर गोड पदार्थ आहे हा मराठी भाषेतला नाही हा कानडीतून शब्द आलेला या कानडातून कन्नडातून पदार्थ आलेला आपल्याकडचा आहे आपण वापरतो अनारसा हा आपल्याकडे शब्द नाही आहे आपल्याकडे खबर हा शब्द नाही आहे आपण पटकन म्हणतो की क्या खबर काय खबर आणलीस राव तू तर हा फरक आपल्याला दिसतो खबर वृत्त बातमी हे शब्द आपण वापरात आणतच नाही आणि काळाबरोबर ही अशा खऱ्या खरं तर विकसित होते की जिथे परकीय भाषांचा परक्या गोष्टींचा आपल्या भाषेवर परिणाम दिसतो आज मराठी आहे अस्तित्वात आहे आपण मानूयात पण